भारतामध्ये सध्या उन्हाळा चालू आहे आणि भारतात मोठे तापमान म्हणजे तापमान वाढत चालले असल्याचे मला दिसून येत आहे कारण आजकाल वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर होता असल्या कारणाने या वाहनांचा पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत आहे त्यामुळे तापमानाचे प्रमाण वाढल्याने भारतामध्ये पाण्याच्याही खूप समस्या दिसून येतात नद्या जंगलांची तोड ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या होत आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू भारतामध्ये आपल्याला पहावयास मिळतात आणि प्रत्येक ऋतूमध्ये जसं ऋतू असतो तसं होत नाही आहे जसं उन्हाळ्यात ऊन तापायची तर उन्हाळ्यात कधीकधी पाऊससुद्धा येत आहे आणि हा निसर्गाच्या बदलामुडे मानवी शरीरावर खूप वाईट परिणाम होतो म्हणजे जसं सर्दी ऊन लागणे अशा खूप साऱ्या समस्यांना मानव सामोरे मानवाला सामोरे जावं लागत आहे त्याच कारणाने आपण वाहनांचा वापर कमी करावा त्यानंतरच उष्णतेचे प्रमाण कमी होईल आणि जंगल टेकड्या हे सर्व नैसर्गिक जे संपत्त आहे या सर्व नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करणे हे सुद्धा आपल्याच हाती आहे आपल्याला या सर्व नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करणे गरजेचे आहे त्यानंतरच आपला भारत हा कृषीप्रधान आणि सर्व प्रकारे सांभाळल्या जाईल आणि त्याचं तापमानसुद्धा कमी होईल असं मला वाटते